हॅलो हॅलो मिस संजना हेरेकर बोलत आहेत काय हा योगा इन्स्ट्रक्टर ना

हां मला जरा तुमचे योगा सेशन जॉईन करायचे होते ते कधीपासून आहेत योगा सेशन जॉईन करायचे होते मला ते कधीपासून स्टाट होणार हां चालेल तसं मी दोन दिवसांनी जॉईन करू शकते हां ॲक्च्युली मला सांधेदुखीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की जरा योगा करेन तर आजार जरा बरा होईल

हो गुडघ्याचं म्हणजे माझं ॲक्सिडंट झालेलं ना त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे सांध्यात डॉक्टर बोलले योगा करून ते म्हणजे मेंटेन राहू शकतं नीट राहू शकतं म्हणून मला योगा सेशन जॉईन करा मी संध्याकाळचं ठीक आहे किंवा पहाटे पण चालेल मला पहाटेचं ठीक आहे किती वाजता येऊ चालेल चालेल हो आताच सांगा बघू सहा महिन्यापर्यंत सहा महिन्याचे दोन हजार आणि पुढे जर कंटिन्यू करायचं असेल तर करू शकतो ना चालेल

ओके चालेल ठीक आहे चालेल ठेवते फोन थँक्यू